बोला बोला

बरं तुमचा परफॉर्मन्स सध्या ठीक आहे तुम्ही अजून थोडी फार मेहनत घेऊ शकता तुम्ही जर अजून थोडा चांगला परफॉर्मन्स जर दिला तर तुम्हाला पुढे परफॉर्मन्स म्हणजे तुम्ही जे काम करतात नाही तुमची क्वालिटी ठीक आहे पण त्याच्यात जर तुम्ही अजून थो मेहनत केली जर तर तुमचा जो तुम्ही गोल आहे तुमचा तो अचिव्ह करू शकता तुमच्या करिअरसाठी पण तुमचा ग्राफ थोडा वर जाईल आहे आणि तुमच्या पगारामध्ये पण समजा तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिला तर तुमचं प्रमोशन होऊ शकतं मग तुमचं पे स्केल वाढू शकतं आणि तुम्हाला जो टार्गेट दिला आहे आम्ही तर तो तुम्ही कमीत कमी वेळात अचिव्ह केला तर तुम तुमचं करिअरचा जो गोल आहे तो नाही म्हणजे तुम्ही लवकरात लवकर जर अचिव्ह केला तर तुमचं करिअरसाठी चांगलं होईल तर तुम्ही थोडं हार्डवर्क

हो म्हणजे आपला जो गोल आहे ना ते एक करोडच्या जवळपास आपल्याला तो जो ऑर्डर आहे तो एक करोडच्या जळपास तो न लवकरात लवकर आप आपल्याला ऑर्डर पूर्ण करायचं आहे तर तुम्ही जेवढ्या लवकर तुमचा परफॉर्मन्स जर चांगला दिला तर तुम्हाला त्याचे फायदे मिळतील ठीक आहे बाय बरं